आमच्या इथे पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी जसं की इथे आमच्या इथे अजिंठा आहे अजिंठ्याला भेट देण्यासाठी जास्तीत जास्त बसचा आम्ही प्रवास करत असतो पण आता इथे जास्त खर्चिक नसल्यामुळं महिलांना सूट मिळाल्यामुळे महिलांचं अर्धं तिकिट असल्यामुळे आम्हाला काही जास्त खर्च नसतो पण आमच्यासोबत जे पुरुष आहे त्यांना थोडाफार खर्च लागतो थोडा जास्त महाग असते बसचं टीके पण जास्त अंदाजे खर्च आम्हाला जास्तीत जास्त पाचशे पाचशे ते सातशे रुपये हा खर्च आहे आणि अजिंठ्याला गेल्यानंतर तिथून आतमध्ये सुद्धा जाण्यासाठी एक बस असते ती बस अजिंठ्यातले लोकंच आम्हाला प्रोवाईड करतात त्याच्यामुळे तिथे कमी टीकीट लागते महिलांना आणि पुरुषांना तिथे सेमच टीकीट द्यावं लागते त्यामुळे तिथे आम्हाला शंभर ते दीडशे रुपये हे टीकीट येण्याजाण्याचं पडते असेकरून आम्हाला हजार रुपये हे टीकीट पडते खाणे पिणे आणि तिथे फिरणे हे सगळे मिळून आम्हाला हजार रुपये खर्च हा लागतोच